भाज्यांसाठी आम्ही बियाण्यांच्या दुकानामधून बियाणे गोळा करतो आणि आम्ही छोट्याछोट्या कुंड्यांमध्ये ते रोपे लावतो आणि त्यानंतर ते छोटीछोटी रोपान् चांगली वाढ झाली की त्यांना आमच्या शेत् शेतामध्ये नेऊन लावतो रोप पेरतो आणि त्याचा उपयोग करून घेतो जे भाज्या म् भाज्या ज्या असतात तर त्या त्याचा उपयोग त्यांच्या बियाण्यांचा उपयोग घरी पण आम्ही त्याचा उपयोग करू शकतो म्हणजे घरच्या बागेमध्येसुद्धा आम्ही छोटेछोटे रोपं लावून वेली लावून त्याच्यापासून आम्ही घरच्या घरी नॅचरल पद्धतीने सेंद्रिय खताचा वापर करून आम्ही म् भाज्या लावतो आणि त्याचा घरच्या घरी उपयोग करून घेतो